मी सा एक ॲमेझॉन साडी ऑर्डर केलेली आहे ऑनलाईन बुकिंग केलेली आहे आणि मला जशी पाहिजेन होती तशीच मिळाली पण आहे ते खूप अशी वाटलं नव्हतं मला का एवढी सुंदर निघेल म्हणून खूप सुंदर साडी आहे ती पहिल्यांदाच मी ऑर्डर केलेली आहे आणि एवढी सुंदर आली छान त्याचा कापड आहे खूप सुंदर साडी आहे मला खूप आवडलेली आहे तर मला म्हणजे कसं जशी पाहिजेन होती तशीच मिळाली कलर पण छान आहे जटनदार कलर आहे रेड कलरची साडी आहे ती आणि त्याची बॉर्डन वगैरे खूप सुंदर आहे मला असं वाटते का पुन्हा अजून एखादी ऑर्डर करावं खरं म्हणजे कसं खूप सुंदर साडी आलेली आहे ना माझ्या घरच्या फॅमिलींना सगळ्यांना खूप आवडलेली आहे ते मन त्यांचं म्हणणं पडलं का पुन्हा पण तुम्ही अजून एक ऑर्डर कर काहून की त्यांना पण खूप साडी आवडलेली आहे तर ती साडी मला पुन्हा ऑर्डर करायची आहे तर असं म्हणजे जशी पाहिजेन जशी मिळाली म्हणून मी पुन्हा पण ऑर्डर करत आहे आणि मला अजून असं कसं पहिल्यांदाच केलं होतं न मी ऑर्डर तर मला असे गॅरंटी वाटली नाही का एवढी सुंदर येईन म्हणून पण आता खूप सुंदर आहे तर मी पुन्हा पण ऑर्डर करत आहे